भारत्या भारतामध्ये अन्न म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे तांदूळ किंवा नीम गहू अशा प्रकारचे धान्य आहेत आणि ते म्हणजे कोनत्या प्रकारचे आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे ज्वारी तांदूळ गहू मका अशा प्रकारचे म्हणजे धान्य आहेत आणि म्हणजे अन्न स हे केल्या जातेत अर त्यामध्ये आणि आपण त्या दर्जामध्ये तुरीत दाळ वगैरे असं असते तर त्याच्यापासनं आपण आपण म्हणजे असं वरण भात पोळी अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये अन्न बनवू शकतो आणि त्याचं म्हणजे मसाल्याचं प्रमाण जे वापर असतं समजा एखाद्या वांग्याची भाजी बनवायची तर आपण त्याच्यामध्ये कोणते मसाले तर आपल्या घरी जे म्हणजे सांबार अद्रक लसूण असते ना त्यांदर आपण मसाला तयार करू शकतो आणि ते भाजीमध्ये वापरू शकतो अशा प्रकारे आपण मसाले बनवून किंवा अन्नधान्याचे मसाले तयार करून वापरू शकतो